हा बोला ना बोला नमस्कार हा बोला ना हा हा हा हा हा हा अच्छा अच्छा तुम्ही काय करा तुम्ही बसनीच या आणि इथं बस स्टँडला उतरा आपल्या जालन्याच्या बस स्टँडला किंवा मग आंबट चौफुलीला उतरलं तरी चालेल आणि तिथून मुंबादेवी अवघं थोड्याच अंतरावर आहे आणि मी फूल फॅमिली घेऊन येतो आपण सकाळी किती वाजेपर्यंत तुम्ही किती वाजेपर्यंत येणार सकाळी चालतं मग मी साडे नऊच्या दरम्यानमध्ये तिथं येऊ आणि मग तिथून आपण मुंबादेवीच्या मंदिरात जाऊ देवीचं दर्शन घेऊ आणि नंतर आपल्या घरी येऊन थोडाफार नाष्टावगैरे करू आणि रूट तर तुम्हाला एक तर बस स्टँड आता येणार कसे तुम्ही कुणीकणी येणार आहे मग आंबट चौक हा आंबट आंबटच तर आंबट चौक फुलेला उतरा तिथं उतरल्याच्यानंतर रिक्षा करून तुम्ही नूतन कॉलनीमध्ये या आपण तिथून मग मुंबादेवी मंदिराकडं जाऊ आणि रिक्षा करून मग देवीचं दर्शन घेऊ ठीक ठीक आहे मग जाऊ आपण रिक्षा करून ठीक आल्याच्यानंतर फोन कर ठीक ठेवू का